हा बोला अच्छा अच्छा कधी करायचं सर ॲडमिशन सर ठीक आहे ना सर तुम्ही तुप्ले तुमचे पुरं डॉक्युमेंट्स घेऊन या शाळेमध्ये सर डॉक्युमेंट आपल्याला ॲडमिशनकडे कशाला करायची आहे ओके सेकंड स्टँडर्ड सर फर्स्ट स्टँडर्डचं तुम्हाला त्याची मार्कशीट वगैरे लागेल ठीक आहे आधार कार्ड आधार कार्ड घेऊन येसाल ठीक आहे हं आणि मार्कशीट आणि टी सी त्याची तिथून काढलेली जन्मदाखला असेल तर तो घेऊन यायचा सोबत सर आपली तशी पन्नास हजार फीज आहे सर डिस्काउंट आपलं कास्ट काय आहे तसं सर ते स्कॉलरशिप मिळते सर म्हणजे डिस्काउंट आपला गव्हर्मेंट थ्रू एक स्कीम आहे त्यातून तुम्हाला पंचवीस की तेवीस हजार भरावं लागते जर त्यातून पर्सेंटेज वगैरे जर हे राहिला तर हा कारण की आपलं गव्हर्मेंट थ्रू तर जे आपले शेडूल कास्ट आहे त्यांना गव्हर्मेंट थ्रू स्कॉ हे मिळतात ॲडमिशन मिळतात तर पंचवीस सव्वीस हजारमध्ये ॲडमिशन होऊन जाईल तुमची त्या ज स्कीममध्ये जर झालं ॲडजस्ट तर ते गव्हर्मेंट फीज पे करते तुमची प्रॉब्लेम नाही हा सर आणि तुमच्या मिसेसला पण घेऊन या तुमच्या दोघांचा पण इंटरव्यू होईल हा तुम्ही बारा वाजताच्या नंतर येऊ शकता ठीक आहे थँक्यू